कपडे धुण्यासाठी आम्ही निरमाचाही किंवा मग सर्फ एक्सेल पावडरचा यूज करते आणि सगळे जे कपडे जे आहे आम्ही एकत्र करुन सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की आम्ही सगळे एकत्र ए सगळे कपडे एकत्र करुन ते एका बकेटमध्ये सर्फ एक्सल किंवा अदरवाईज निरमा टाकून पाण्यामध्ये निरमा किंवा सर्फ एक्सेल टाकून सगळे कपडे पाच ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आम्ही ते भिजू देते आणि त्यानंतर आम्ही ते धुवायला घेते तर धुवायला घेताना आम्ही परत त्याला साबण न लावता आम्ही जो निरमा आहे किवा जो सर्फ एक्सल आहे त्याने फक्त वॉश करते आणि फक्त एका बकेटमध्ये आम्ही धुते पूर्ण कपडे तर दुसऱ्या बकेटमध्ये फक्त पिळून काढते आणि दोनच बकेटचा यूज करते जास्त पाणी आम्ही वाया जात आणि त्यामुळे जास्त पाणी वाया पण जात नाही आ णि आणि तसं झालं हवामान जे झालं आहे हवामानात जे आहे आता उन्हाळा तापते आमचे जे कपडे आहे ते आम्ही टेरीसवरती वाळ वाळू घालते दोऱ्यांवरती टेरीसवरती आम्ही वाळू घालते आणि पावसाळ्यामध्ये आहे तर पावसाळ्यामध्ये आम्ही आतमध्ये आमच्या फॅनखाली हे ते कपड्यांच्या स्टँड आहे त्यात ते कपडे टाकून कपड्यांचा जे स्टँड आहे त्यावरती कपडे टाकून आम्ही सुकवायला ठेवते फॅनखाली पावसाळ्यामध्ये आणि उन्हा हिवाळ्यामध्ये आम्ही हिवाळ्यात पण आम्ही कपडे जे आहे ते वरती टेरीसवरतीच वाळू टाकते उन्हाळ्यात जी कप कपडे जी आहे ती लवकर सुकतात आणि पावसात खूप कमी प्रमाणामध्ये सुकतात दोन दोन दिवस लावतात सुकवायला आ णि हिवाळ्यामध्ये पण लवकर लवकर सुकत नाही थोडा कमी वेळ लागतो पण एका दिवशीच सुकून जातात आणि कपडे सुकल्यानंतर हिवाळ्यामध्ये थंड येतात आणि तसं वॉशिंग मशीनमध्ये जर म्हटलं तर वॉशिंग मशीनमध्ये दोन बकेट पाणी टाकले की थोडा निरमा टाकले की एकदा धुवून काढलं की परत ते पाणी बाहेर फेकायचं आणि परत दुसऱ्यांदा एक बकेट पाणी टाकून किवा दीड बकेट पाणी टाकून चांगल्या पाण्यानं ते धुवून काढायचं आणि मशीनमधून ते सुकवून काढायचं पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात जर असेल तर आपण वरती ते टेरेसवरतीच दोऱ्यांवर ते कपडे वाळू टाकायचे आणि हिवाळ्यात पण काही कपडे टेरेसवरती टाकायचे जे छोटे मोठे पातळ कपडे आणि जे जाड कपडे आहेत ते मशीनमधून सुकवून घ्यायचे अशी आणि त्यामुळे आपली पाण्याची पण सुद्धा जास्त पाणी वाया जात नाही आणि कमी पाण्यामध्ये आपले कपडे धुणं होते